हा ताई बोला हो ताई तर ताई तुम्हाला म्हणजे कोणत्या फंक्शनमध्ये जायचं आहे कोणती हेअरस्टेल पाहिजे

हो का तर मग ताई तुम्ही म्हणजे साडी लावणार आहे की पातळ लावणार आहे म्हणून मग जे मग लग मग मला हेअरश्टाईल करायला म्हणजे सोपं जाईल ना म्हणून विचारत आ साडीच लावतात का

हो का जर ठीक आहे तर मग ताई देते हेअरश्टाईल कोणती पाहिजे तुम्हाला स्ट्रेटनिंग पाहिजे की कोणती पाहिजे हां हां

हो का पण ताई प्राईज जास्त आहे मग तुम्ही म्हणजे करू शकाल का बा तेवढं तरी चार ते पाच हजार हो आता चार पाच हजार आहे तर होऊन जाईन चांगली हां आणि लग्नाला पण तेच आहे ना हो का ते हळदीला आणि हळदीला वगैरे मग हो का बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे धन्यवाद ताई